माझ्याकडे रेडमीन टेन प्राइम हा ब्रँडचं मोबाइल आहे पण मला हा मोबाइल आधी आवडत होतं जेव्हा घेतला तेव्हा पण आता नाही आवडत कारण हा मोबाइल आता खूप हँग होत असते आणि त्याच्यामध्ये फोटोसुद्धा व्यवस्थित निघत नाही आधी निघत होते पण आता निघत नाही व्यवस्थित त्यामुळे मला हा मोबाइल मजे हा ब्रँडच आता आवडतंच नाही आणि मला एक असा मोबाइल पाहिजे आहे ज्याच्यामध्ये फोटो व्यवस्थित निघेल आणखी स्टोरेज खूप सगळं असणार का कारण माझे खूप सगळे फोटोज आहे डॉकुमेंट्स आहे जे मला हा मी ठेवत असते आणि त्याच्यामध्ये मला स्टोरेजची आवश्यकता आहे आणखी त्या मोबाइलमध्ये रॅम आणखी रॅम जी बी मेंबरी हे संगडंसुद्धा मला चांगलं पाहिजे आणि मी चेक करत असते कोणता मोबाइल घेतानी की त्या मोबाइलमध्ये हे सगळं आहे का आणि मला आता आयफोन घेण्याची इच्छा आहे पण माझ्याकडे पैसे नाही आहे